बस आता थांबवा गाडी आपण आलो आहोत कर्वेनगरमध्ये इथंच थोडं पुढं उजव्या बाजूला त्या दुकानाच्या जवळ थांबवा मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करते तुमचा यू पी आय आय डी स्कॅन करून घेते आणि तुमच्याकडे फोनपे गुगल पे किंवा पेटीएम आहे का माझ्याकडं गुगल पे आहे मी तुम्हाला पेमेंट करते आता ऑनलाईन पेमेंटमुळं खूप सोय झाली आहे खूप पैसे घेऊन हिंडावं लागत नाही आणि पैसे हरवायची भीतीही नाही फक्त आपला पासवर्ड तेवढा नीट लक्षात ठेवला आणि सुरक्षित ठेवला की काम झालं आपण कोणालाही पैसे देऊ शकतो झाले बघा तुमचे पैसे ट्रान्स्फर